पाचवीनंतर येतो बारसा आता हॉल घेऊन बारसे करण्याची प्रथा चालू आहे बाळाच्या जन्माला बाराव्या दिवशी आंघोळीनंतर त्याच्या हातापायात बांधलेले काळे दोरे काढून नवीन बांधले जातात बाळनिमि तच्या घरातील सर्वजण सुर्व पाळतात म्हणजे अकरा दिवस देवपूजा व धार्मिक विधी वर्ज्य असतात आता घराण्यातील विस्तारामुळे काही गावात हा सुवेर तीन दिवसावर आला आणला आहे मात्र ज्या घरात बाळंतीण त्या घरात अकरा दिवस पाळले जातात अकराव्या दिवशी सुवेर संपतो म्हणजे त्या दिवशी बटकी जातीच्या